मी गौतम बुद्धाचे पुस्तक वाचते आणि मला त्याच्यातून ध्यानप्राप्ती होते आणि त्यातलं मला खूप छान वाटते त्या कथेबद्दल मी इतकं इतकं म्हणजे छान वाचायला मिळते की त्यातून आपलं ध्यान एकदम विस्कळीत होत नाही आणि ते पुस्तक वाचावेसेच वाटते त्याच्या कथा इतक्या चांगल्या आहेत की खूपच गौतम बुद्धासारखं तर कोणीच आहेच नाही इतकं चांगलं आणि जे गौतम बुद्धानी सांगितलेलं आहे की प्रज्ञाशील करुणा जे त्याच्यातील तत्त्वच आहे ते खूपच छान आहे आणि एकदम इतकं ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे की त्या मार्गानी तुम्ही जाल तर तुमचं सगळं सक्सेस होणार आहे आणि इतकं म्हणजे चांगलं आहे की काहीच मला तर खूप छान वाटते ते गौतम बुद्धाचे पुस्तक वाचायला कारण त्याच्यामध्ये ध्यान असते आणि जे गौतम बुद्धानी जे शे केलेलं आहे त्यांच्याबद्दल तर एकदमच चांगलं वाटते आणि खूपच छान आहे ते पुस्तक तुम्हीपण वाचू शकता आणि खूप छान माझ्या मनाला तर खूप शांती मिळते ते पुस्तक वाचून आणि मी त्यांच्या समोर बसून मी त्यांचं ध्यान करते आणि पंचशील पण वाचते आणि त्याच्यातल्या प्रार्थना पण म्हणते आणि माझं ध्यान तिथेच लागते आणि मी रोज सकाळी उठून तेच करते